माझं आधार कार्ड प्रत्यक्ष गमावलेलं आहे आता काय करायचं मग ते ते कशासाठी पाहिजे तर त्याची आम्हाला डिजिटल प्रत पाहिजे पडताळणीसाठी त्याची डिजिटल प्रत फार आवश्यक आहे तर तुम्ही मला ती डाउनलोड करून देऊ शकता का कारण ते कशासाठी पाहिजे तर मला बससाठी बसला लागतं आहे किंवा माझ्या बँकेसाठी लागतं आहे गोरमेंटच्या कामासाठी लागतं आहे पासपोर्ट काढण्यासाठी लागतं आहे म्हणजे ति तिथं आवश्यक केलेलं आहे सरकारने म्हणून आपल्याला खूप बंधनकारक आहे म्हणून मला आधार कार्डची गरज आहे तर तुम्ही आम्हाला आधार कार्ड का शोधून तेवढी मदत करू शकता का